मला माझ्या रिजल्टच्या दिवशी चित्त काढायचे नसते तो दिवस माझ्यासाठी खूप अवघड असते माझा रिजल्टच्या दिवशी मला माझ्या रिजल्ट काय येणार आहे त्या गोष्टीचा मला खूप टेंशन येते माझ्या मनात ही धास्ती असते मी पास होणार आहे नापास होणार आहे म्हणून मला रिजल्टच्या दिवशी चित्त काढायला चं नसते पण जेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारची डिजाईन बघते मोठ्यामोठ्या चित्रकारांना बघते तेव्हा मला असं वाटते की हो कधीतरी मीही असं मोठा चित्रकार बनणार त्यांना बघून मला ही प्रेरणा मिळते की हो मीनंही चित्र काढायला बघ पाहिजे आणि मीही कधीतरी मोठा चित्रकार बनायला पाहिजे मी सकाळी रिजल्ट बघायला जाते रिजल्ट बघून आल्यानंतर घरी येते जेवण करते आणि मग पुन्हा चित्र काढायला बसते जो माझा मनात असते तो चित्र मग मी काढते तो मी माझा आईबाबांना दाखवते